तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सर्वात महत्वाचं कोण वाटते आणि का बरं वाटते तुम्ही त्या व्यक्तीला कितपत म्हणजे तुम्ही त्याला वॅल्यू देता आणि का बरं देता याचं उत्तर मला द्या मला माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त माझी फॅमिली इम्पॉर्टंट आहे कारण की फॅमिली माझ्यावरती खूप जास्त ट्रस करत असते विश्वास असते त्यांना मुलावरती सगळ्यात जास्ती मला विश्वास आहे आणि म्हणजे मी त्यांचं खूप पूर्णपणे मन जिंकण्याचा प्रयत्न केला आणि मन जिकलं पण आहे त्यामुळे त्यांना माझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे त्यामुळे मला म्हणजे फ्रीली वातावरण दिलेलं आहे आणि खूप सपोर्ट असते फॅमिलीचं माझ्यावरती मला आणि त्यांना सगळ्यांना माहिती आहे की म्हणजे आपली मुलगी कशी आहे ते तर आपल्या पॅरेंट्सला माहिती असते फॅमिलीला ममी पप्पांना वगैरे त्यामुळे मला म्हणजे माझ्या फॅमिलीवरती खूप ट्रस्ट आहे आणि त्यांना पण माझ्यावरती ट्रस्ट आहे त्यामुळे त्यांचा कधीच विश्वासघात करणार नाही